तुम्ही पंडित बोलत आहात का आमच्या इकडे लग्न आहे आम्हाला मुहूर्ताबद्दल थोडंसं बोलायचं होतं म्हणजे लग्नाचा आणि पूर्ण हळदीचा वगैरे पूर्णच मुहूर्ताचं नाही जून महिन्याच्या स्टार्टिंकला

हो चालेल हं आणि तुम्हाला मुहूर्तासाठी पत्रिका वगैरे दाखवावी लागेल ना बरं ठीक आहे आणि अन् पूजेचं सामान वगैरे कसं

हं ठीक आहे

हां हो अच्छा हां नाही लग्न सकाळीच पाहिजे आणि हळद रात्री

एक दोन हां

ठीक आहे पण ना आमची म्हणजे तयारी वगैरे राहिलेली आहे तर सात था सात तारीखच चालेल आणि

ठीक आहे चालेल

ठीक आहे मग मी उद्या येईन तुमच्याकडे आणि क्लिअर करून घेईन काय आहे काय नाही हां पत्रिका घेऊन यायची सोबत ठीक आहे हो चालेल